मला पारंपरिकपणे कागदावर पेनने लिहायला आवडते लॅपटॉप किंवा मोबाईलवर टाईप करायला आवडत नाही त्याच्यामध्ये वेळ पण खूप जातो आणि जरा कुठे एकाच ऐवजी दुसरं बटन दाबलं गेलं तरी अब शब्दामध्ये त्याच्या अर्थात फरक पडतो मी लॅपटॉप वगैरे वापरत नाही कागद पेननीच लिहिते आणि तेच मला आवडतं लॅपटॉप आणि मोबाईलने डोळ्यावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो